हा बोला हो हो हो हो हो मी बोलतो बोला गोपाल सुपर बाजार मधून अच्छा गावंडे हा बोला मॅडम हो तुमचं सामान कालच रेडी केलं आम्ही हो हो हो सगळं सगळं सगळं सगळं सगळं ॲड केलेलं आहे नाही तुम्ही जी लिस्ट दिलेली आहे त्याच्यापैकी सगळं आम्ही पॅक केलेलं आहे त्याच्यामध्ये असं काही कुठला प्रॉडक्ट सुटलेला नाही आहे तुमचा आणि त्याच्यामध्ये मी बिलसुद्धा ॲड केलेलंच आहे तुम्ही सांगा हो हो हो

हो हो होऊन जाईल ना अजून तर आम्ही समजा आताच केलं आम्ही तुम्ही सांगा मी इथं नोट करून घेतो काय लागेल तुम्हाला हो आहे ना आहे आहे आहे बरं बरं अजून बरं हो आहे ना आहे ना मॅडम खूप वेगवेगळ्या कंपनीचे आहे कुठ कुठला फ्लेवर लागेल तुम्हाला अच्छा अच्छा बरं किती करायचे मग हे पॅक बरं नाही तसं मॅडम एक वर एक फ्रीची ऑफर सुरु आहे आणि ते मला वाटते एक महिन्यापर्यंत ते पुरतेच कारण एका महिन्याचाच तो पॅक येतो पण तसे तर एका वर एक फ्री असल्यामुळे मग ते तुम्हाला दोन महिनेसुद्धा हो हो हो अजून काही अच्छा अच्छा हो हो आहे ना मॅडम ब्रँडेड आहे लोकलही आहे तुम्ही बरं बरं ठीक आहे बरं बरं हा हा हं हं हो आहे ना मॅडम ते पॉलिश मिळते त्याच्यासाठी ते पॉलिश मग ठीक आहे आम्ही पॉलिश त्याच्यात ते पण त्याच्यामध्ये ॲड करतो बरं बरं नाही नाही काही प्रॉब्लेम होणार नाही आणि ते ॲड करून ते बिलामध्ये मी ॲड करून टाकतो आणि ते एक आता एक फायनल बिल बनवून तुम्हाला पाठवतो ठीक आहे मॅडम बरं ठीक आहे